मी नागपूरला हे नेहमी प्रवास करत असते पंधरा वीस दिवसांतून माझा नागपूरला नेहमी अप डाऊन होत असतं फॅमिलीमधे काही प्रोग्राम असतात किंवा मग हॉस्पिटल रिलेटेड काही काम असतं ऑफीसचं काही काम असतं तर मला नेहमीच नागपूरला जावं लागते आणि नाही तर मग अमरावतीला अमरावतीलाही मी कधीकधी अधूनमधून जातंच असते अमरावतीला ऑफिस रिलेटेडच माझं जास्तीत जास्त काम असतं फील्डवर्कचं त्याच्यामुळे मी तिथे जात असते